तर जेवण करताना आणि स्वयंपाक करताना कसे एक प्रथा आणि परंपरा आमची खूप पूर्वजांपासून चालत आलेली आहे ती म्हणजे अशी की स्वयंपाक करताना जी शेगडी असते जी चूल असते ज्याच्यावर स्वयंपाक करतो त्याच ज शेगडी समोर सर्वात आधी तर अगरबत्ती लावायची त्याच्या नंतरच स्वयंपाक करणे सुरू करायचं आणि जेवण करायच्या वेळेस जेवण सुरू करण्याच्या आधी घास भरव भरवायच्या आधी देवाकडे हात जोडून प्रार्थना करायची आणि जे जेवण मिळालं आहे त्या सर्वांसाठी देवाला धन्यवाद म्हणायचं ही परंपरा आमची खूप अशी काळापासून सुरू आहे आणि आम्ही आत्ताही याचं पालन करतो आणि आम्ही आपल्या लेकरांनाही ते शिकवलं आहे तर जे हे प हे आमची जी प्रथा आणि परंपरा आहे याची हे समोरही जाऊन पाळली जाणार आहे